शिक्षण घेतल्याने आपण आपलं भविष्य छान बनवू शकतो शिक्षणामुळे आपल्याला कुठे पण नोकरी लागते शिक्षणामुळे आपण गवर्नमेंट जॉब वगैरे करू शकतो आणि शिक्षणामुळे शिक्षण केल्याने आपल्याला हिशोब वगैरे सर्व बरोबर येते तसेच अशिक्षित लोक अशिक्षित लोकांना शिक्षण नाही राहत त्यांना म्हणून ते मजदूरी करतात ते हात मजुरी पण करतात आणि अशिक्षित लोकं अशिक्षित लोकांना गवर्नमेंट जॉब पण नाही लागत फक्त प्रायवेट जॉब लागते प्रायवेट जॉब लागल्यावर पण ते प्रायवेट याने असे नाही मानू शकत की तू प्रायवेटच जाते पण चांगलं तरीक्याचे नाही राहत आणि शिक्षित लोकांना खूप सोयी असतात अशिक्षित लोकांना आखरीमध्ये हात मजुरीच करावी लागते आणि शिक्षित लोकं कुठे पण कुठे पण काम करू शकतात कुठे पण कोणत्या पण हॉस्पिटलमध्ये इंजीनियरिंग कुठे पण जाऊ शकतात आणि अशिक्षित लोकं शेवटी हात मजुरी मजदूरी माती गोट्याचे काम वगैरे हेच करतात